हॅलो रामायण रेस्टॉरंट मला जेवणाची ऑर्डर द्यायची होती त्यामध्ये बघा आता सहा चपात्या दाल मिक्स व्हेज भाजी एक पनीरची भाजी एक मसाला बैंगन दोन भाकरी भात पापड आणि सलात काकडी टमाटर कांदा लोणचं असं दोन लोकांचं जेवण मला पा पाहिजे होतं तर त्यान पत्ता लिहून घ्या तुम्ही दर्डानगर वडगा रोड मिर्झा सर्व्हिसिंग सेंटरजवळ लँडमार्क आहे तिथे बोर्ड आहे अॅडव्होकेट केळकर केळकर्सचं ठीक आहे तिथे मला पोहोचवून द्या ओके